आपल्याकडे गणपती उत्सव मोठ्या जोमात साजरा केला जातो पण सगळ्यांना माहिती आहे की गणपतीच्या मूर्ती ह्या किती सुरेख असतात पण बराचशा मूर्ती ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेल्या असतात जेव्हा गणपती विसर्जन होतं त्या गणपती विसर्जनाच्या वेळी प्लास्टर ऑफ पॅरिस हे पाण्यामध्ये विरघळत नाही त्याच्यामुळे पाण्यामध्ये जे जीवजंतू ज्या मासोळ्या वगैरे असतात त्यांचा मृत्यू होतो पाणी प्रदूषित होतं त्याचा पाण्यासाठी उपयोग होऊ शकत नाही माझं तर एक म्हणणं आहे की आजकाल सेंद्रिय शेती ही जेवढी महत्वाची आहे त्याच पद्धतीने आपण गणपतीच्या ज्या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती आहेत त्यांचा प्रयोग करतो मी एक नवीनच उपक्रम पाहिला शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवण्यात येतात त्याच्यामध्ये धान्याची काही बीजं वो रोवली जातात जेव्हा आपण गणपती विसर्जन करतो ते एका कुंडीतच केलं जातं छोट्या मुलांकडनं त्यामध्ये पाणी टाकलं जातं आणि मग त्यातून जी झाडं किंवा जी रोपटं तयार होतात त्याला अगदी सुंदर फ़ुलं येतात माझ्या मानाने जर विचार कराल तर मी खरंच असं म्हणेन की गणपती विसर्जनाची ही पद्धती अगदी योग्य आहे पर्यावरणाचा ज्यामुळे संतुलन राखलं जातं ज्याच्यामुळे हिरवळ सगळीकडे परस पसरते आणि प्रदूषण होत नाही तर हा उपक्रम सगळ्यांनी अंगीकारायलाच हवा आजकाल इको फ्रेंडली इको फ्रेंडली हा उपक्रम हा आपण नेहमीच ऐकत असतो पण त्याच्यावर अंमल हा व्हायलाच हवा होळीच्या दिवशी जे आहे वेगवेगळ्या रंगांचा उपयोग केला जातो त्याच्यामध्ये केमिकलचा भरपूर वापर असतो आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आजी आम्हाला नेहमी सांगायची अगं होळी जवळ आली आहे पळसाची फुलं गोळा करा त्या पळसाच्या फुलांच्या पानांपासून तयार झालेला तो केशरी रंग आजही मनाला भावतो काटशीवरीची जी गुलाबी फुलं आहे त्या फुलांपासून तयार झालेला गुलाबी रंग तो अगदी सुंदर आणि त्यानी त्वचा तर एवढी सुंदर आणि मऊ व्हायची जी आजकालच्या केमिकलमुळे त्वचेचे रोग निर्माण होतात आहे माझं तर सर्वांना एकच सांगणं आहे की तुम्ही जे आहे ते ह्या केमिकल रंगाचा प्रयोग केल्यापेक्षा आपली जी पौराणिक पद्धती आहे की काटशिवरीच्या फुलांपासून बनवलेले रंग किंवा पळसाच्या फुलांपासून बनवलेले रंग ह्यांचा प्रयोग करावा आणि मला असं वाटते ते हे असे उपक्रम सर्वसामान्य लोकांनी जरूर अंगीकारायला हवेत आणि त्याचा प्रयोग करायला हवा